अगोदर पुस्तकं विकत घ्यायची असली तर आपल्याला बुक स्टॉल किंवा लायब्ररीमध्ये जाऊन ते घ्यायची घ्यावी लागत असतं पण आता डिजिटल युग आल्यामुळे आपल्याला विथ पुस्तकं आपल्या मोबाईल फोनवर किंवा लॅपटॉपवर उपलब्ध होतात पण आ मला इलेक्ट्रॉनिक्स आवृत्ती वाचण्यापेक्षा भौतिक पुस्तके वाचण्यात खूप मजा येते कारण त्यामध्ये आपल्याला त्या पुस्तकाच्या पुस्तकाला स्पर्श करता येतो त्या पानांचा सहवास लाभू शकतो आपल्याला त्या पुस्तकाचा नवीन पुस्तकाचा जे जो सुगंध येतो तो आपल्याला घेता येऊ शकतो जे इलेक्ट्रॉनिक्स साधनानं किंवा इलेक्ट्रॉनिक्स आवत्तीमध्ये आपल्याला मिळत नाही आणि इलेक्ट्रॉनिक्स आवृत्तीमध्ये वाचण्यात वाचण्यात जी मजा नाही येत ती आपल्याला भौतिक पुस्तके वाचण्यात येतील जसे भौतिक पुस्तक वाचताना आपल्याला डोळ्याचा त्रास नाही होत जो इलेक्ट्रॉनिक आवृत्ती वाचण्या वाचण्यामध्ये होतो आणि भौतिक पुस्तकांची जी मजा आहे की जी आपल्याला ते वाचताना आपल्याला त्यावर अंडरलाईन असं इलेक्ट्रॉनिक साधनात पण करता येतं पण जी मजा पेन्सिलने खूण करण्यात आहे ती त्या इलेक्ट्रॉनिक्स आवृत्तीत आपल्याला त्या पेनाने क करण्यात मजा येत नाही आणि आता भौतिक पुस्तकं तर आपल्याला मिळतातच पण इलेक्ट्रॉनिक आवृत्ती पण खूप आले आहे पण मला स जास्त भौतिक पुस्तकं वाचण्यात मजा येईल पण आणि सोबतच आता भौतिक पुस्तकं आपण स्वत न वाचता ऑडिओ बुक्स पण आपल्याला अवलेबल झाले आहे ऑडिओ बुक पण खूप छान आहे ज्यांचा आवाज छान असतो आणि ज्यांनी सुंदर त्या वाचना वाचन केलं असतं तेथे आपण खूप छान वाचू शकतो खूप ऐकू छान ऐकू शकतो ऑडिओ बुक्स हे ज्यांना वाचता येत ना त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे ते खू ते लोक ज्यांना दिस वाचता येत नाही किंवा जी लोक अंध आहे त्यांच्यासाठी ऑडिओ बुक्स उत्तम फायदेशीर आहे त्या ते लोक खूप स्पष्टपणे वेगवेगळ्या कथा कादंबरी ही वाचू शकतात किंवा ऐकू शकतात यामुळे त्यांना जी माहिती किंवा जी वाचण्याची किंवा आपल्या या अपंगत्वामुळे आपल्याला हे वाचता येऊ शकणार नाही किंवा आपण हे वाचू शकत नाही तर त्यांचं ती खंत व्यक्त करण्याचं व्यक्त नाही करू शकणार ते काही ऑडिओ बुक्स ते त्यांना हे खूप फायदेशीर ठरू शकतात